हो मला माहिती आहे शार्क टँक हा टी व्ही शो आहे त्याच्यामध्ये लोकांना किंवा नवीन स्टार्ट अपला ते सुरु करण्यासाठी प्रोत्साहित करतात त्यांना आयडियाज देतात त्यांना फायनान्सची सुविधा करून घेतात त्यांच्याकडनं आयडिया ऐकून किंवा त्यांचे प्लान्स ऐकून समोरचे फ्युचरचे कसं ते प्रॉफिट करून घेतील आहे ते सुचवतात किंवा त्यांना त्याच्यामध्ये काय चेंजेस किंवा काय इम्प्रूव्हमेंट करून कसं बिजनेस वाढवता येईल त्याच्याबद्दल ते सांगतात आणि महत्वाचं म्हणजे ते त्यांना फंडिंगबद्दल मदत करतात